स्वयंपाक घरातील उपकरणे उपकरणामध्ये मिक्सर ज्युसर प्रेशर कुकर किंवा पुरणयंत्र त्यातच नवीन आलेले रोटीमेकर ओव्हन ही उपकरणे आहेत त्या उपकरणांमध्ये वेळेची बचत होते गॅसची पण बचत होते आणि जेवण पण लवकर तयार होते जेवण पुन्हा रुचकर पण होते जरी करायचं म्हटलं तर रोटीमेकर जो नवीन निघालेला आहे त्यात लगेचच पोळ्या होते जसं आधीची लोकं जे होती ती पाट्यावर वाटण करायची आता मिक्सर आलेला आहे मिक्सरमध्ये कोणतीही पेस्ट होते काही पण करता येते जे जास्त वेळ लागत नाही किंवा बाकीचा त्रास होत नाही ज्या आताच्या ज्या महिलांना गडबड असते बाहेर कामाची असते घरातल्या कामांची असते किंवा बाकी असे आणखी इतर खूप सारी असते वेळेव वेळेवर झालं पाहिजे किंवा वेळेवर जेवण तयार झालं पाहिजे त्याच्यासाठी हा मिक्सर झाला किंवा कुणी आजारी असलं तर त्याला पटकन ज्यूस द्यायचा असतो त्यामध्ये ज्युसर हा खूप महत्त्वाचा आहे किंवा पुरणयंत्र जरी आपल्याकडे एखादा सण येतो तेव्हा कधी अधामधात कधी कुणी पाहुणेच आले तर मग पुरणाची पोळी पाहिजेत मग त्याच्यासाठी आधीच्या बाया पुरण शिजवून त्या पाट्यावर लाटल्या जात होत्या त्याचा बारीक करायच्या त्यापेक्षा आता जे पुरणयंत्र आलेलं आहे ते पटकन तयार होते आणि काहीच मिंटात जेवण तयार होते म्हणूनच म्हणतात घंटो का काम मिंटोमे याच्यासाठी हे आधुनिक जे उपकरणं आहेत ते खूप मस्त आहे आणि वेळेचा पण उपयोग चांगला होतो जास्त त्रासही होत नाही आणि काम करायला खूप सोपे जाते त्यासाठी हे जे उपकरणे आहेत खूप चांगले आहेत